प्रेक्षकांसमोर गाताना साहजिकच भीती अस्वस्थता अनुभवली जातेच जाते आणि मला असं वाटतं की आपण जितका जास्त जितकं जास्त स एखाद्या समोर परफॉर्म करतो किंवा सादरीकरण करतो तितकं जास्त आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास वाढत जातो पण जेव्हा कधीही नव्यानं प्रेक्षकांसमोर येण्याची वेळ येते तेव्हा ही अस्वस्थता असतेच असते आणि ह्यावर मात करण्यासाठी सर्वात आधी तर मी ध्यान धारणा करते जेव्हा मला आ माहिती असतं आधीपासनं की मला इथे सादरीकरण करायचं आहे किंवा इथे मला गाणं म्हणायचं आहे तेव्हा मी शांतपणे बसते ध्यानधारणा करते किंवा एक छानसं शांत म्युझिक ऐकते किंवा छानसं असं मोटिवेट करणारं उत्साह भरणारं एखादं गाणं मी ऐकते आणि माझे माझ्या मेंदूला थोडं शांत करते मी अनेकदा देवाचं नाव घेते जेव्हा जेव्हा कधीही प्रेक्षकांसमोर काही सादरीकरण करण्याची वेळ येते तेव्हा मी देवाचं नाव घेते स्वतःला शांत करते समजावते आणि अनेकदा मी हे सांगते की मला जे वाटतं आहे ती भीती नाही आहे तर ही उत्सुकता आहे ही ऊर्जा आहे किंवा हे एक एक्साइटमेंट आहे आणि याचाच मला उपयोग होतो हळूहळू माझी भीती निघून जाते आणि अशा प्रकारे मी माझ्या भीतीवर मात करते